नमस्कार मी वेदांत धोंगडे माझ्याकडे आरोग्यविमा आहे तसेच मी त्याचा माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी वापर केला आहे आरोग्य विमा म्हणजे एक प्र प्रकारचे विमा संरक्षण आहे जे की आपल्याला वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक सुरक्षा देते मला याचा खूप फायदा झालाला आहे कारण आर्थिक सुरक्षा ही सध्याची खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ज्यावेळी आपले आरोग्य खराब होते त्यावेळी आपल्याला आर्थिक समस्या येऊ नयेत म्हणून आरोग्यविमा यासारख्या गोष्टींचा खूप फायदा होतो आजारपण असो किंवा अपघात किंवा ऐनवेळी लागलेल्या वैद्यकीय गरजा यांचा खर्च या विम्यामुळे आपल्याला लगेच त्याचा वापर करता येतो आणि त्यासाठी याचे खूप महत्त्व आहे आरोग्यविमा असणे खूप महत्त्वपूर्ण आहे हे मला खूपदा जाणवले आहे आरोग्यविमा पॉलिसी खरेदी करणारे व्यक्तीस किंवा त्याच्या कुटुंबास वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा संपूर्णतः किंवा अंशतः भरपाई मिळू शकते आपल्याला यामुळे पूर्णपणे पण आपल्याला विमा मिळतो किंवा काही वेळी थोडाफार आपल्याला मदत म्हणून पण मिळू शकतो तसेच याचे खूप फायदेसुद्धा आहेत पहिला फायदा बघाय गेलं तर अनपेक्षित वैद्यकीय खर्चातून आर्थिक सुरक्षा ज्यावेळी आपल्याला अचानक खूप जास्त खर्च येतो अनपेक्षित मोठा आजार उद्भवतो त्यावेळी या विम्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो त्यावेळी आपल्याला यामुळे आर्थिक सुरक्षा मिळू शकते यामुळे आपल्याला प्रिवेंटिव्ह हेल्थ चेकअप्ससाठी कवरेज अशी एक फायदा असण्याची गोष्ट आहे याचाही आपल्याला फायदा होतो काही विमायोजना कुटुंबातील सदस्यांसाठी कवरेज देतात आता स्वतःसाठी जरी असला तरी यातील काही अशा स्कीम आहेत की ज्या कुटुंबातील बाकीच्या सदस्यांसाठी उपयोगी ठरू शकतात आपल्याला आरोग्य विमामुळे इन्कम टॅक्सपासून सूट मिळू शकते तसेच आरोग्य विमामध्ये बघायला गेलं तर वेगवेगळे प्रकार आहेत त्यात आपण बघू शकतो प्रीमियम प्रीमियम पॉलिसी खरेदी करण्यासाठी दरवर्षी किंवा दरमहा दिले जाणारे पैसे म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्यात जे पैसे भरावे लागतात त्याला आपण प्रीमियम हा एक घटक म्हणू शकतो कवरेज तसेच कॅशलेस सुविधा क्लेम प्रक्रिया वेटिंग पिरेड यासारख्या खूप साऱ्या प्रकारचे घटक यात असतात तसेच आरोग्यविमाचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत आरोग्यविमा आपन किमान वय आपलं अठरा वर्ष असताना काढू शकतो मी या विम्याचा उपयोग वयाच्या अठराव्या वर्षापासून करतो तसेच कमाल वय यासाठी साठ ते सत्तर वर्ष ही अट आहे जर का आपन कुटुंबासाठी आरोग्यविमा काढत असू तर त्यात पालकांचे किमान वय अठरा असते तर मुलांचे किमान वय नव्वद दिवस असू शकते ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे विमे आहेत असे खूप गोष्टी यात आहेत